मला एक जॅकेट घ्यायचा आहे मोस्ट प्रेफरेबली व्हाईट किंवा ब्लॅक कलरमध्ये आणि एक्स एल साईजमध्ये पाहिजे आहे तर मी बरेचसे जे शॉपिंग ॲप्स आहेत ते जरा बघितले तर मीशोवर बघितलं तर मला ब्लॅक कलरमध्ये मिळालं पण व्हाईटमध्ये नाही मिळालं तर व्हा ब्लॅक कलरचं जे होतं तर साईज होती पण क्वालिटी म्हणजे रिव्ह्यूज जे बघितले तर ते मला तितकेसे काही आवडले नाही प्राईज रिजनेबल होती मग मी दुसरे प्लॅटफॉर्म आहेत जसे की आपले फ्लिपकार्ट आणि मिंत्रा ते चेक केले तर फ्लिपकार्टला आणि मिंत्राला दोन्हीकडे होते अवेलेबल पण प्राईस मिंत्राची थोडी मला जास्त वाटली ॲज कम्पेर टू क्वालिटी तर फ्लिपकार्टवर पण ठीकठाक होतं तर आता ते मी जर दोन्ही कंपेअर केले तर मला वाटते ब्लॅक घेऊ शकते मी आणि मला मिंत्रावरची क्वालिटी तर आवडली आहे पण प्राईस जरा जास्त वाटते आहे मला तर मी कन्सिडर करते फ्लिपकार्टवर घ्यायचं आणि तिथे प्राईस दाखवते ते माझ्या बजेटला पुरेसी आहे आपण म मला हे बड्डेसाठी गिफ्ट द्यायचं आहे आणि मला ते पाच सहा दिवसांमध्ये पाहिजे आहे तर डिलिव्हरी ऑप्शन्समध्ये एक फास्ट डिलिव्हरी ऑप्शन दिसतो आहे ते घेऊन ते येऊ शकेल असं वाटतं आहे मला तर बघते विचार करते आणि ती ऑर्डर प्लेस करून टाकते